मी माझ्या ई पी एफ खात्याची स्थिती म्हणजेच ई पी एफ खात्याची स्थिती जर तपासायची असेल तर ई पी एफ ओ पोर्टलवर लॉग इन करेल मग नंतर ते कसे करायचे हे सांगते तुमच्या ब्राउजरमध्ये म्हणजेच मी माझ्या ब्राउझरमध्ये जाईन मग तिथे युनिफिल पोर्टल मेम ई पी एफ इंडिया या लिंकवर क्लिक करेन म्हणजेच ती लिंक उघडेल मग त्यानंतर तिथे यू ए यन नंबर म्हणजेच युनिव्हर्सल अकाऊंट नंबर पासवर्ड आणि दिलेला कॅपच कोड भरेल आणि नंतर त्यानंतर मी साइन इन बटनावर क्लिक करेल खात्याची स्थिती खात्याची स्थिती पाहण्यासाठी मी पासबुक विभागात जाईल आणि नंतर लॉग इन केल्यानंतर मुख्य डॅशबोर्डवर व्ह्यू हा या पर्यायवर जाईन म्हणजेच जिथे तिथे पासबुक किंवा सर्व्हिस हिस्ट्री हा पर्याय दि दिसेल मी त्यावर क्लिक करेन पासबुकवर क्लिक केल्यानंतर मी माझ्या पी एफ खात्याची सविस्तर माहिती म्हणजेच जसं की जमा रक्कम व्याज नोकरीची तपशील इत्यादी पाहू शकेल म्हणजेच मी ते पाहील आणि नंतर पासबुक पाहण्यासाठी मला पासबुक ई पी एफ इंडिया ही एक लिंक आहे या साईटवर जाईन आणि लॉग इन करेल मग नंतर तिथे मला पासबुक पाहायला मिळेल पासबुकबद्दलची सगळी माहिती मला त्या लिंकमध्ये गेल्यानंतर पाहायला मिळेल नंतर यू ए यन आणि वैयक्तिक तपशील पाहण्यासाठीच म्हणजेच पडताळणी करण्यासाठी खात्यात लॉग इन करेल आणि त्या लॉग इन करताना जे यू ए एन नंबर आणि पासवर्ड वापरले होते ते आवश्यक ते योग्य आहे का ते पाहील कारण ते योग्य असणं खूप महत्त्वाचं आहे जर खात्यात लॉग इन केल्यानंतर मॅनेशड ॲपमध्ये जाऊन मी के वाय सी तपशीलांची पडताळणी म्हनणजेच आधार पॅन पॅन बँक तपशील हे बरोबर केलेले आहे का हे पाहील के वाय सी अपडेटेड असेल तर जमेल नाही तर नाही जमत जर के वाय सी अपडेट नसेल तर त्यानुसार दस्तऐवज अपलोड करून अपडेट करण्याची प्रक्रिया मी पूर्ण करेल प्रथम मग नंतर नंतर जर हे यू मोबाईल नंबर आणि नंतर ईमेल यू ए यन पोर्टलवर अद्ययावत असावा लागेल जर ते नसेल तर आपल्याला पुढील माहिती म्हणजेच ओ टी पी व इतर महत्त्वाच्या सूचना काहीही मिळणार नाहीत त्यासाठी मोबाईल नंबर व ईमेल यू एन पोर्टलवर अद्ययावत करून घेईन मी प्रथम म्हणजे जेणेकरून ओ टी पी व इतर महत्त्वाच्या सूचना मला मिळतील लवकरात लवकर आणि नंतर मग ई पी एफ खात्याची सगळी माहिती अशा प्रकारे मी लॉग इन करेल आणि नंतर सगळी पडताळणी वगैरे करून घेईल